गुड मॉर्निंग सर सर माझ्या लेकरांची ॲडमिशन करायची होती सर माझी दोन लेकरं होती एक मुलगा आणि एक मुलगी होती जर त्यांला फर्स्ट स्टँडर्डमध्ये टाकायचं होतं के जी वनमध्ये तर काय प्रोसीजर आहे तीन वर्षाची आहे दोन दोन एक महिने सर

सर डॉक्युमेंट्स बनायच्या आहेत नुसत्या आधार कार्ड आहे

हां हां

हो सर माझी माझ्या वाईफशी ओके सर ओके ओके हो सर आहे सर ऑक्युपेशन सर मी इंजिनियर आहे आय टी सेक्टरमध्ये

सर स्कूल स्कूलमधून काही ड्रेस वगैरे बुक्स वगैरे मिळणार का सर आणखीन ते काही काय म्हणतात ते सी बी एस सी आहे स्टेट आहे एज्युकेशन कसं आहे सर काय आय एस आय ते राहतं ना सी बी एस सी बोर्ड आहे सर यांचे स्पोर्ट्स वगैरे होते का

सर तेच तर पाहिजे ना सर हां स्पोर्ट राहिला की आणखीन ते अभ्यासामध्ये टेंशन आणखीन स्ट्राँग होणार

ओके ओके

बरं बरं बरं बरं

ओके सर ठीक आहे ना सर

ओके

ठीक आहे हो सर हो सर नक्की येतो थँक्यू सर